माझ्या कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्था म्हणजे तसं पाहायला गेलं तर गंधर्व महाविद्यालय ललित कला केंद्र एन एस डी जेन जे जे स्कूल अखिल भारतीय महाविद्यालय भातखंडे म्युझिक स्कूल अशा सर्व संस्था आहेत या संस्थांमुळे आज कला क्षेत्रामध्ये प्रत्येक कलाकारांनी ह्या संस्थांमध्ये शिक्षण घेऊन आपले आणि या कला संस्थांचे पण नाव फार उंच नेले आहे आणि ह्या संस्थांच्याच मदतीने आज ते विदेशातही आपले देशाचे नाव बोलतात ना जेवढे उंच नेले आहे देशाचे नाव की आपण त्याचा विचारही करू शकत नाही आज तुम्ही पाहायला गेलात तर आपल्या देशात सोडा बाहेर देशात आपले कलाकार एवढे आहेत ना की त्यांची संख्या आपण मोजू शकत नाही आणि आपल्या इंडियातले जेवढे कलाकार आहेत

खूपच चांगले आहेत आणि चांगल्या दर्जाचे आहेत